खरं तर एकवीसावे शतक हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे शतक असं म्हणून ओळखलं जातं तंत्रज्ञानाने खूप मोठी क्रांती भारतीय समाजामध्ये घडून आणलेली आहे त्याचा निश्चितपणे विशेष करून शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे विशेषताः कोविडच्या काळामध्ये स्मार्टफोन वापरून इंटरनेटचा वापर करून हा सर्व शाळा महाविद्यालयामधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ऑनलाईन क्लासरूम टीचिंग गुगल क्लासरूम चा वापर करून आता ब्लेंडेड लर्निंग ऑनलाईन मीटिंग झूम प्लॅटफॉर्म गुगल फॉर्म अशा अनेक प्लॅटफॉर्म्स द्वा ची ओळख गुगल मीट असेल वेबक्स मीटिंग असेल वेबक्स प्लॅटफॉर्म असेल असे अनेक प्लॅटफॉर्म्स ऑनलाईन जे उपलब्ध आहेत त्याचा उपयोग करून टीचिंग लर्निंग झालं रिसर्च झालं वन पी एच डी ची वायवा ऑनलाईन झाले आणि मला पण त्याचा खूप उपयोग झाला मी माझा स्मार्टफोनचा उपयोग ऑडिओ मी माझं एक स्वतःच ऑडिओ विडिओ चॅनल म्हणजे एक यूट्यूबचं चॅनल मी माझं लर्न अनलर्न आणि रिीलर्न नावानं इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करू शकलो मला ते शिकता आलं एवढंच नाही तर मी अनेक नॅशनल इंटरनॅशनल स्टेट लेवलचे वेबिनर्स आयोजन करण्यामध्ये मला खूप मदत झाली अशा प्रकारे तंत्रज्ञानाचा उपयोग तर या बाबतीमध्ये झाला त्यासोबतच मी जेव्हा केव्हा रेल्वेचं तिकीट असेल ट्रॅव्हल्सचं तिकीट असेल मी ऑनलाईन आय आर सी टी चा उपयोग किंवा विशो ट्रॅव्हलसच्या ॲपमधनं मी तिकिटाची बुकिंग करतो तसंच एवढंच नाहीये मला सांगायला आनंद वाटतोय की बँकेचीसुद्धा कामं फोन पे असेल गुगल पे असेल त्यांचे महाबँकेचे ॲप आहेत बँकेचे पण ॲप आहेत तर एवढंच नाही तर मी विविध पेमेंटसुद्धा वस्तूची खरेदीसुद्धा डी मार्ट असेल कपड्याचं दुकान असेल शॉपिंग कॉम्प्लेक्स शॉपिंगसाठी नेहमी ऑनलाईनचाच वापर करतो इवन पेट्रोलसुद्धा भरताना मी ऑनलाईनचाच पेमेंट मी त्याच्याद्वारे करतो आणि मला सांगायला आनंद वाटतो की मी ईवन पि्क्चरची तिकीट प्र विमानाची तिकीट हे सगळे प्रवास मी तिकीट सगळी बुकिंग मी ऑनलाईन पेमेंटद्वारेच करतो आणि जास्तीत जास्त नव्व्याण्णव पॉईंट नऊ टक्के मी ऑनलाईन पेमेंटचा वापर करतो इवन माझा भाजीपाला असेल किराया असेल इतर सगळ्या गोष्टी इव्हन माझे बी सी चे पैसेंसुद्धा मी ऑनलाईन द्वारेच मी देतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या सुलभ झाल्या सहज झाल्या लाईट बिल असेल इतर अशा हजारो गोष्टी सांगता येतील की दैनंदिन जीवनामध्ये एक मोठी क्रांती या ॲपमुळं झालेली आहे धन्यवाद दिले पाहिजेत राजीव गांधींना की ज्यांनी टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस केली नंतर प्रमोद महाजनांनी केंद्रीय इन्फॉर्मेशन मिनिस्टर असताना एक टेक्नॉलॉजिकल क्रांती घडून आणली त्याबद्दल मी केंद्रशासनाचे महाराज शासनाचे मनपूर्वक अभिनंदन आनि कौतुक करतो धन्यवाद